हॅलो हा बोल ना काही नाही अगं अशीच बसलेली सहज काय झालं बोल ना ते काय आपलं चालूच असत रोजचं कधी ना आठवड्यातून दोनतीन वेळा तर जातच असते

अच्छा हो हो आहे ना लक्षात अच्छा अच्छा अच्छा म्हणजे तुला असं कसं खायचं फिशमध्ये म्हणजे असं मालवणी कोकणी टाईपमध्ये तुला हवे की एकदम असं बोलतात ना असं मोगलाई जेवण हवं आहे म्हणजे असं बटर चिकन बिर्याणी अशा टाइपमध्ये हवं आहे म्हणजे कसं सांग हो ना दुनियाभरचे नखरे त्याचे त्याचे त्याला कुटे चांगलं जेवण आवडतं त्याला नको ते नुसती फूड आवडतात तेच पण त्याच्यापेक्षा मग मी तुला सांगू ना अरेबियन दरबारमध्ये जा तिथे कसं आहे माहिती आहे समज तू आणि आधी पोचलीस ना एकाला कुणीतरी घेऊन तिथे ना फ्रीमध्ये डेकोरेशन करायला पण मिळतं त्याच्यामध्ये तुला ते चार्जेस नाही घेत फक्त तू तुझे असे बलून्स वगैरे घेऊन जायचं केक वगैरे घेऊन जायचं हा हा म्हणजे त्याच्या मोठ्या माणसांसारखंच म्हणजे असं नाही की लहान मुलांचे बलून वगैरे नाही नाही नाही अगदी केक वगैरे किंवा मग साधारपणे फक्त केक घेऊन गेलो ना तरी ते म्युझिक लावतील आणि जेवणसुद्धा खूप छान हे तिकडे म्हणजे ह्याला कस तंदूर वगैरे आवडतं ना तर त्या हिशोबाने तो खाईल त्याला बिर्याणी किंवा तंदूर आवडतं ना आणि क्रिस्पी वगैरे खातो तो तर मग तू त्याला तिकडे घेऊन गेलीस ना तर खूप चांगलं आणि रिजनेबल म्हणजे अगदी महागही नाही अगदी ती दोनशे तीनशे रुपयामध्ये क्रिस्पी वगैरे आहे तंदूर पण तीनशे चारशे म साधारण रेट आहे आणि त्यांचं ज अख्खं बघशील ना हॉटेलचं लूक वगैरे पण तो खूप खूप रेस्टोरंटचा लुक पण खूप छान आहे तर मग ती हो हो अरेबियन रेस्टोरंट बघ मी तुला त्याच ली हे पाठवते पेज पाठवते अरेबियन रेस्टोरंट तर मग तू तिथे एकदा जाऊन ये त्या अरेबियन रेस्टोरंटमध्ये कसं हे माहिती तुला जे त्याला आवडेल असंच जेवण सगळं मिळेल तुम्ही किती जणं जाणार आहात तिघंच ना भरपूर आहे मग अगदी मी तर म्हणू ना तुला तू हाफ तंदूर मागवलंस ना तरी तुम्हाला भरपूर व्यवस्थित मिळेल आणि तिथे कसं आहे माहिती आहे एकदम चांगलं फॅमिली रेस्टोरंट म्हणजे असं काय बार वगैरे नाहीये त्यामुळे असे चांगले लोकं फॅमिली येते आणि सर्विस पण खूप उत्कृष्ट आहे हो पार्किंगला पण जागा आहे आणि अगदीच गर्दी पण नसते कारण हॉटेल खूप मोठं आहे म्हणजे अगदी मांडी घालून बसायला ते असं असत ना बैस बसून क जेवतात तसं तसंसुद्धा आहे अगदी तुला टेबलवर बसून हवे तसंही आहे आणि अगदी ते लोकं एक अख्खा ब्लॉक देतात म्हणजे आपल्याला खोलीसारखं असत तिथे तू मांडी घालून बसायचं टेबल असतो आणि त्याला शामियाना बोलतात आणि ते पडदे वगैरे लावतात आणि फक्त तुम्ही तिघंच असतील मस्त टाइम स्पेंड करायचा मी तुला पाठवते त्याचं पेज आणि त्याला आवडेल तिकडचं जेवण नाही नाही मी काहीच सांगत मी तसंही कुठे बोलते नाहीच सांगणार मी चल बाय हो हो नक्की